हो मी एक धार्मिक ग्रंथ वाचलेला आहे त्याच्यामध्ये एक श्लोक आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विज्ञम् कर्मे देव सुसर्वदा कार्य त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की गणपती हे खूप त्यांना अष्टसिद्धी अजून त्यांना खूप विद्या विद्यांचा देवता मानलेलं आहे त्यांना कुठं पण काही पण कार्यासाठी विद्येसाठी त्यांना सगळ्यात पहिने त्यांची आरती केली जाते जसं की त्या आता त्यांच्याकडे त्यांचा एक मूषक आहे मूषक म्हणजे ते त्यांचा एक मूषक त्यांचा वाहन आहे मूषकाला वाहन म्हणून त्यांचा ओळखलं जाते आहे गणपती म्हणलं तर गणपतीमध्ये सगळ्यात जास्त विद्या म्हटलं तर गणपतीदेवाला आहे आणि जिथं पण कुठं पण गणपतीदेवाला पुजलेलं जातं आहे सगळ्यात आधी हं गणपती हा एक खूप अष्ट सिद्धी दाता आहे जसं म्हणूनच मला त्यांची खूप आवड आहे आणि गणराया ग् गणरायाला खूप मोठेमोठे कान आहेत ते एक मस्त छानशी सोंड आहे अजून त्यांची ढेरी आहे म्हणजे त्याने दिसायलाच खूप छान नाही तर त्यांनी त्यांना विद्या पण तशीच आहे दिसण्यावर ते दिसणं त्यांना एक थोडा हत्तीचा शेप आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये थोडा हत्तीसारखा चेहरा आहे जसं की त्यांना एक सोंड आहे दोन मोठेमोठे कान आहेत मस्त छानशी ढेरी आहे मस्त अजून एक त्यांना मूषक वाहन पण आहे त्यांचा त्यांचा अजून मूषक आहेत ते त्यांचा खूप वाहन आहे खूप पूर्व पूर्वीपासून मूषक आधी एक हे होता रा राक्षस होता मूषकांना त्यांनी शाप दिला होता कोणीतरी त्याच्यानंतर मूषक त्यांचा वाहन झाला